राज्यातील कलाप्रकार हे त्या त्या राज्यातील संस्कृती परंपरा व रूढींचा प्रभावासहित रुजू झालेले असतात पण त्याचबरोबर खरा कलाकार तोच जो आपल्याकडील ज्ञानाला इतर नवीन ज्ञानाशी संबंध जोडून आपली कला अद्ययावत करतो आजकाल तर मीडियाच्या वापरामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय कला व आंतरराष्ट्रीय स्वरूपातील कलेमध्ये होणारे नूतनीकरण अगदी सोप्या भागस आणि सिम्पल पद्धतीने समजून घेता येतात व जर हे बदल आपण आपल्या कलेमध्ये समाविष्ट केले अंगीकारले तर आपली कला ही आणखीन भरवू शकते विकसित होऊ शकते असं मला वाटतं त्यामुळे बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे असे मानून मी हे सर्व बदल सकारात्मकतेने स्वीकारते